नमस्कार खरं तर मी काय मोठी शास्त्रीय गायिका नाही आहे पण आम्ही छोटे मोठे कार्यक्रम घेत असतो गायनाचे विशारद झाल्यानंतर हळूहळू गायनाचे कार्यक्रम होऊ लागले आमचे आणि लोकांपर्यंत आम्ही त्या माध्यमातून पोचलो तर गायनामध्ये भावना काय भूमिका निभावतात यावर बोलायचं झालं तर मुळात शास्त्रीय संगीतातील जे काही राग आहेत त्यांची जी रचना केलेली आहे शास्त्रीय संगीतातील रागांची तर तीच मुळात मानवी भावनेतून निर्माण झालेली आहेत म्हणजे माव मानवी मनातल्या भावना आणि ते राग शास्त्रीय संगीतातील वेगवेगळे राग यांचा कुठेतरी समन्वय साधलेला दिसतो मुळात त्या मानवीच भावना आहे कारण शास्त्रीय रागाचं किंवा शास्त्रीय संगीताचं वैशिष्ट्य काय आहे तर त्यातून नवरसांची निर्मिती होत असते शास्त्रीय रागातून नव निर्न रसांची निर्मिती होत असते जेव्हा गाण्यातून या रसांची निर्मिती होत असते आणि कुठेतरी अभिनय आणि गाणं यांचाही काहीतरी समन्वय दिसतोच कारण दोन्हीही कला आहेत आणि मुळात अभिनय आणि गाणं ह्या दोन्ही अशा कला आहेत की त्या सादर केल्या जातात त्या लोकांपार लोकांपर्यंत पोचवण्या पोचवण्यासाठी त्या सादर केल्या जातात त्यामुळं जे आपण काय म्हणतो की गाण्यात जे नवरस आहेत तसेच अभिनयात सुद्धा येते गाण्यात आणि अभिनयातूनसुद्धा हे नवरस व्यक्त होत असतात आणि मुळात गायन ही सादर करण्याची कला आहे आणि गाणं फक्त गायलं जात नाही तर ते उत्तम पद्धतीनं त्याचं सादरीकरण केलं जातं आजकाल आपण बघतो की कितीतरी मोठ्यामोठ्या गायकांचे सादरीकरण होतात शास्त्रीय संगीत आणि कितीतरी मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय लोक त्यांचा जो चाहतावर्ग आहे त्यांची गर्दी पाहतो आपण की शास्त्रीय संगीतां संगीत ऐकण्यासाठी या लोकांचं जी आवड आहे लोकांच्या मनामध्ये ती खरं हीच आहे की लोकं काय करतात तर त्या संगीताच्या माध्यमातून त्या संगीताचं जे सौंदर्य आहेत त्यातल्या ज्या भावना आहेत त्या कुठंतरी हे करायचा प्रयत्न करतात की त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न ते करत असतात गाण्यात जे काही राग राग असतात ते मुळात भावना मानवी भावनांवर आधारित असतात त्यामुळे बघा उदाहरणार्थ आपण एक भूप रागासारखा एका रागाचं उदाहरण घेऊ तर भूप हा असा राग आहे की त्या रागामु मधून भक्तिरस व्यक्त होतो किंवा यमनसारखा एखादा राग आहे तर त्या यमन या रागातून काय होतं तर शृंगाररस उद उत्पन्न होतो आणि खरं तर हे गायकाचं कौशल्य आहे हे गायकाचं कौशल्य आहे कोणतं तर रागातून तो ज्यावेळेला आपल्या भावना व्यक्त करत असतो त्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं कौशल्य त्या गायकामध्ये असलं पाहिजे त्यामध्येच त्याचं त्याच्या गाण्यातला ठेहराव महत्वाचा असतो त्याची जी देहबोली आहे ती महत्वाची असते तो त्या देहबोलीतून व्यक्त होत असतो किंवा तो काय करत असतो तर गाण्यातल्या सादरीकरणाला किंवा सादरीकरण करत असताना ह्या एकंदरीतच ज्या सगळ्या भावना असतात त्या हवा त्यातून व्यक्त केल्या जातात आणि त्या लोकांपर्यंत पोचल्या जातात त्यामुळं गायन आणि अभिनय ह्या आपण म्हणू की ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जसं एखादी भावना आपण गायनातून लोकांपर्यंत पोचतो त पोचवतो तशीच दुस एखादी भावना आपण अभिनयातूनसुद्धा त्या व्यक्तीपर्यंत पोचवत असतो त्यामुळंच एकंदरीत फक्त गाणं नाही तर त्याचं सादरीकरणही तेवढंच महत्वाचं आहे आणि त्या अभिनयातूनच आपल्या भावना जास्तीत जास्त प्रभावीपणे आपण त्या लोकांपर्यंत पोचवू शकतो असं मला वाटतं धन्यवाद